नांदेड शहरात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात जसे प्रामुख्याने हिंदू लोक जास्त आहेत हिंदू मुस्लिम सीख ख्रिश्चन हे धर्म जास्त प्रमाणात आहेत त्यातल्या त्यात जुन्या नांदेड भागामध्ये आधी हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहत होते पण ए एक्याण्णव नंतर एक्याण्णवच्या हे सहा डिसेंबरनंतर तिथे थोडा हिंदूंची संख्या आता कमी होत आहे आणि मुसलमानांचीच संख्या जास्त वाढत आहे त्यानंतर इथे जगप्रसिद्ध गुरुद्वारा आहे त्या गुरुद्वाऱ्यात त्या गुरुद्वाऱ्याच्या आजूबाजूला शिख लोकांची वस्ती जास्त आहे गुरु नानकजींची इथे समाधी आहे आणि त्यामुळे देश विदेशातून शिख लोक इथे येतात त्याच्यासाठीच इथे एअरपोर्टची निर्मिती केलेली आहे हिंदू धर्म सर्वात जास्त इथे पाळला जातो हिंदूंचे वेगवेगळे सणवार इथे साजरे केले जातात पण आता जुन्या नांदेडमधून हिंदू पूर्ण शहरभर विस्तारीत झालेले आहेत त्या त्याच्यामुळे प्रत्येक भागात हिंदू दलित नवबौद्ध या प्रकारचे सगळे धर्म आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर वेगवेगळे सगळेजणं एकत्र वेगवेगळे सणवार साजरे करतात